नमस्कार माझे नाव पांडुरंग कृष्णराव फुले आहे आम्ही इतके दिवस सावळी बहिनाराव या खेडेगाव ठिकाणी राहत होतो तरी आम्हाला मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थेसाठी आम्ही हिंगोली या ठिकाणी सिद्धार्थनगर या ठिकाणी काही कालावधीसाठी राहण्यासाठी येत आहोत तरी आम्हाला इथं गॅसचे कनेक्शन हवे आहे ते तुम्ही आम्हाला कृपया लवकरात लवकर केलं तर चांगलंच होईल कारण की इथं राहायचं म्हटल्यावर खाण्याची सोय खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी गॅस हा खूप महत्त्वपूर्ण आहे तरी मी तुम्हाला सांगतो की आमचा आय डी क्रमांक हा दोन चार आठ नऊ सात आणि आठ हा आहे तरी हा तुम्ही लिहून ठेवा आणि चटकन आम्हाला आमच्या ठिकानी गॅस कनेक्शन द्यावं ही तुम्हाला नम्र विनंती आहे